तर नमस्कार मंडळी मी आज तुम्हाला सांगत आहे मी जर रात्रीच्या जेवणासाठी पास्ता शिजवत असेल आणि तेव्हा पाणी उकळत असताना ढगाळ रंगाचे होत असल्याचे जर लक्षात आले तर आपण काय करू शकतो तर त्याच्या काही मी उपयोग सांग फायदे सांगणार आहे तर आपण सुरू करूया जर आपण असे काही आढळल्यास तुम्ही शिजवणे एक थांबवू शकता पाणी उकळण्याआधी गॅस किंवा हीट नियंत्रणाचे स्विच बंद करावे

पातेल्याचे आचेवरून काढून टाकावे तर हे झाले आपण ते शिजवणे कसे थांबवू शकतो तर आपा आता आपण बघणार आहे पाण्याचे निरीक्षण कसे करायचे तर पाण्याचा रंग आणि स्पष्टता पाणी ढगाळ असल्यास ते एका स्वच्छ काचेच्या पातेल्यात ओतून त्याची रंगत आणि स्पष्टता तपासा ढगाळ रंग म्हणजे कधीकधी सेंद्रिय किंवा खनिज कणांची उपस्थिती असू शकते तर आपण गंध आणि पाण्याचा गंध कसा तापासावा तर गंध आणि पाण्याचा गंध तपासताना असामान्य गंध असलेल्या पाण्याचे म्हणजे काही प्रदूषण असण्याची शक्यता असू शकते चव पाण्याची चव चाखणे म्हणजे आपण जर त्याची चव घ्याय लावलो तर पहिल्यांदा त्याची चव चाखणे म्हणजे ती आंबट आहे का तिखट आहे किंवा अस्वाद असल्याची ते आपण स्पष्ट करायचे पाण्याच्या शुद्धतेमध्ये समस्या असू शकते तर तिसरा जल आणि वृद्धीकरणाशी संपर्क कसा असावा त्याचे अहवाल देणे तुमच्या स्थानिक जल प्राधिकरणाशी संपर्क साधण्यासाठी त्याच्या ग्राहक सेवा विभागाशी फोन किंवा ईमेलद्वारे संपर्क करा तुमच्या समस्येची वर्णन करा आणि पाण्याची गुणवत्ता तपासणीसाठी विनंती करा तर त्याची चौकशी आपण कशी करावी त्यांना तपासणीसाठी नमुने प्रदान करण्यासाठी सूचना करा आणि पाण्याच्या गुणवत्तेच्या समस्येचा सविस्तर अहवाल मागा पाण्याचे नमुने घेण्यासाठी त्याच्या प्रक्रिया पद्धतीची माहिती मिळवा हे सर्व तपासानंतर तुम्हाला समस्या अधिक स्पष्ट होईल आणि तुमच्या पाणीव्यवस्थापनाशी संबंधित अडचणी सोडवण्याची योग्य उपाययोजना करता येईल थँक्यू